हॅलो हा हा हा मॅम बोला कुणाचा मॅम मुलीचं आहे ओके हा चालेल मॅम तुम्हाला भेटू शकतं आहे पण फ्री फ्री वेडिंगसाठी तुम्हाला फक्त फो फोटोच हवे आहेत काय तुम्हाला व्हिडीओ पण हवे आहेत दोन्ही हवे आहेत ना ठीक आहे मग त्याचा वेगवेगळा चार्ज द्यायला लागेल तुम्हाला तुम्हाला हं शूटिंग करण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे रिसॉर्ट वगैरे आहेत ठीक आहे रिसॉर्ट आहेत हॉटेल आहेत तर आणि तुम्हाला बीचवर पण करू शकतात तर तुम्हाला इनडोअर करायचं आहे का आऊटडोअर करायचं आहे आऊटडोअर करायचं असेल ना मॅम तर थोडा टाइम पण लागेल आणि पैसे पण जास्त लागतील कारण परत आऊटडोअर करायचं झालं तर तुम्हाला रिसॉर्टमधून कपडे चेन्ज करून परत बीचवर यायला लागणार त्याच्यासाठी तुमचा टाइम जास्त जाईल चालेल तुम्हाला नाही नाही ते सग ते सगळं पाठवतो चार्जेस वगैरे पण नक्की तुम्हाला म्हणजे आऊटडोअर पण पाहिजे काय फक्त इनडोअरच हवं आहे

पैसे हा साधारण बघा दीड लाखाचा बजेट जाऊ शकतं आहे आणि तुम्हाला इनडोअर प्लस आऊटडोअर करायचं असेल तर साधारण तुमचा अडीच पर्यंत बजेट जाऊ शकतं आहे कमी तर मॅम नाही थोडे जास्त होऊ शकतात कारण तुमची अक्चुअली डिमांड पण जास्त आहे ना तुम्हाला बाहेर पण शूट करायचं आहे ना आऊटडोअर पण करायचं आहे आणि इनडोअर पण करायचं आहे इनडोअरच असेल ना तर त्याचे त्याच्यात आपण कमी करू शकतो पण आऊटडोअर बोलले की तेवढा आमचा पण टाइम जाणार हे जाणार आणि एक एकटं एक दोघांचं काम नाही आहे ना ह्याच्यात परत तुम्हाला तिकडून पिक अप करण्यासाठी गाडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना त्याच्यामुळं तिथे जास्त पैसे लागणार तुमचे हां आणि आप आपले आपले जे कॅमेरे आहेत ना ते पण सोणी वगैरेचेच कॅमेरे वापरतो त्याच्यामुळं तुम्हाला फोटोचं टेन्शन नाही येणार फोटो एकदम भारी असणार आणि आपलं नाव पण तुम्ही अलिबागमध्ये बघू शकता अलिबागमध्ये आपला नाव गाजलेलं आहे

चालेल चालेल मॅम ठीक आहे मग मी तुम्हाला थोड्या वेळात डिटेल पाठवतो आणि मग नंतर तुम्ही सांगा मला कसं काय मग त्याप्रमाणे आपण हे करून टाकू फायनल करून टाकू ठीक आहे मॅम चला बाय मॅम वेलकम मॅम